क्रोशे वर्क आणि नीटिंग ह्या दोन्हीही कला मी माझ्या आईकडून शिकलेली आहे मी अगदी लहानपणापासून बघत आलेली आहे आईचं विणकाम त्यामुळे साहजिकच माझ्याही मनामध्ये ते कुतूहल निर्माण झालं आणि ही कला मी अवगत करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आता मी जेव्हा विणकाम करते त्यावेळेस मला बघणारे माझ्या अनेक मैत्रिणी असतात आणि मग त्यांनी जर मला सांगितलं की मला आम्हालाही शिकवा तर मग मला फार उत्साह येतो आणि मग मी त्यांना स शिकवायला सुरुवात करते सुरुवातीला जेव्हा व्यक्ती शिकत असते त्यावेळेस त्या व्यक्तीला त्यातील ए बी सी डी काहीच माहिती नसल्यामुळे थोड्या अडचणीही येतात परंतु थोडासा सराव झाला की मग आपोआपच ते व्य व्यवस्थितपणे विणायला सुरुवात करतात मी माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना आणि शेजारच्यांना विणकाम करायला शिकवले आहे अगदी सुरुवातीला छोटेसे रुमाल विणून मग त्यांनी त्याची सुरुवात केली आणि आता अगदी सराईतपणे ते मफलर असेल किंवा शॉल असेल किंवा छोट्या बाळांचे स्वेटर असतील अशी त्यांनी विणायला आता सुरुवात केलेली आहे अगदी सराईतपणे त्या विणकाम करतात त्यात आता मी एक तुम्हाला संस्मरणीय प्रसंग सांगते एकदा मी लायब्ररीमध्ये काही पुस्तकांचं वाचन करत होते आणि काही पुस्तकं चाळता चाळता माझ्या असं लक्षात आलं की एक त्याच्यामध्ये मला पेपर सापडला आणि त्या पेपरवर एका शॉलची डिझाईन छापलेली होती आता तो पेपर मी उत्सुकतेने जेव्हा वाचू लागले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अगदी याच्यामध्ये डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे क्रोशे शॉल जी आहे तर ती क्रोशे शॉल विणताना किती खांब घेतले पाहिजे कशी फुलं तयार करायची याचा अगदी सविस्तरपणे वर्णन दिलेलं असल्यामुळे मला ती शॉल खूप छान तयार करता आली अगदी बारीकसारीक कुठे आपण वळवायचं आहे कुठे दोन टाके टाकायचे कुठे छोटा टाका टाकायचा किंवा छोटा खांब टाकायचा किंवा किती साखळ्या टाकायच्या हे अतिशय सुंदरपणे वर्णन केलेलं असल्यामुळे मी अगदी एकेका ओळीप्रमाणे एकेक ओळ विणत गेले आणि माझी ही शॉल एकदम छान तयार झाली आता माझं मलाही हसू येतं की मला फारसं वाचून तरी करता येत नव्हतं परंतु मी तो प्रयत्न केला आणि तो अगदी यशस्वी झाला ही हस्तकला जी आहे ही शिकताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते स्टिचिंग असेल नीटिंग असेल क्रोशा वर्क असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी आपण त्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि मुळात हे काम खूप आवडीने केलं तरच आपल्याला त्या ती पूर्ण करता येऊ शकते हे सर्वात महत्त्वाचं सुरुवात करताना ती छोट्या अशा वस्तूपासून केली पाहिजे किंवा क्रोशा जर असेल तर आपल्याला सुरुवातीला साखळी टाका म्हणजे काय किंवा खांब कसे घालतात एक साधा रुमाल अगदी बनवून पाहणं खूप गरजेचं आहे किंवा स्टिचिंग असेल स्टिचिंगसाठी तर मात्र खूप अगोदर मशीन आपल्याला चालवता आली पाहिजे त्यानंतरच आपण ब्लाऊज असेल किंवा ड्रेस असेल तो आपण शिवू शकतो अगोदर त्याचं पूर्ण प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण ते केलं पाहिजे खरंंतर आपला हा छंद जो आहे हा आपल्याला आपले सगळे टेन्शन्स विस विसरायला लावतो त्यामुळे आपल्याला आयुष्यात काही ना काहीतरी छंद असलाच पाहिजे आणि तो इतरांमध्येही निर्माण करणं शक्य आहे